हॅलो हॅलो नमस्कार मला तुमच्या तुमचा पत्ता मिळाला तुम्ही फुलांच्या संदर्भामध्ये चांगला गायडन्स करतात आम्हाला डे बरं बरं बरं हो मी पूजा सहस्रबुद्धे बोलते आहे मी रहायला दादरला आहे आणि माझ्या परिचयात माझ्याच मैत्रिणीचं लग्न आहे तर तर तिला डेकोरेशनच्या संदर्भामधे तिला फुलाची फार आवड आहे आणि मी स्वतः दादरला राहत असल्यामुळे फुलांची मंडई दादरमध्येच आहे त्यामुळे फुलांचे वेगवेगळे रंग सुगंध वेगवेगळ्या पद्धती आणि या सगळ्या मी रोजच बघते आणि अनुभवते आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्याकडनं आम्हाला एका सर्विसची अपेक्षा आहे लग्नाच्या संदर्भात माझ्या मैत्रिणीच्या आणि तिची रंगांची साधारणतः आवड आहे जांभळा रंग लाल गुलाबी म्हणजे जो गुलाबामध्ये असतो आणि जांभळ्या रंगात असं वासाचं फुलं हे फार रेअरली आपल्याला मिळतं तसं काही फुलं तुम्ही आयोजित करू शकलात त्याने छान येणाऱ्याला उत्कृष्ट असं डेकोरेशन बघायला मिळेल आणि ते असं गॉडी पण असता कामा नाही आणि फुलांचे जे काही रंग आहेत शेडस आहेत ज्याला आपण म्हणतो त्यासुद्धा सोबर असल्या पाहिजेत अशी तिची थोडीशी अपेक्षा आहे तुमचा संपर्क माझ्याकडे ऑलरेडी होता नमूद केलेला मोबाईलमध्ये तर म्हटलं तुम्हाला विचारावं की तुम्ही सुविधा आम्हाला उपलब्ध करून देऊ शकाल का आणि तुमचं काय आता आहे ते मला तुमच्याकडन कळू शकेल का जरा सांगता का

होय होय

आमचं बजेट हो हो हो हो हो आमचं बजेट रेंज एक पन्नास ते सत्तर हजारापर्यंत आहे डेकोरेशनच्या संदर्भात हां कारण ते हौशी कुटुंब आहे त्यामुळे आणि त्यांना फुलांचंच डेकोरेशन हवं आहे त्यामुळे तेवढं त्यांचं बजेट आहे पण त्यात सिंपल असलं पाहिजे हे मी परत सांगते तुम्हाला आणि रंगसंगती चांगली तुम्ही जुळवलीत तर येणारा प्रत्येक जण जो लग्न अटेंड करायला येणार आहे कोणी नातेवाईक आहेत कोणी हितचिंतक आहेत त्यांना असं प्रसन्न वाटलं पाहिजे बघून ही जी फुलांची सजावट आहे हो हो

बरोबर हो हो

बर बरं हो हो हो हो

हो हो

बरं बर बर बरं हो बर एक हो प्रेमाचं औचित्य की त्याने तो समारंभ लक्षात राहील हो हो

आम्ही हो हो हो बर खूप छान काम

नक्कीच नक्की करेन धन्यवाद आमच्या मेन बजेट रेंजमधे तुम्ही हे सगळं देऊ शकता त्याबद्दल आणि बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि मेन मी म्हटलं तसं की मला खात्री होतीच कारण तुमचा हा नंबर मी आधीच नोंदवला होता माझ्या सम मोबाईलमधे त्यामुळे मला खात्रीचं होतं की या बजेट रेंजमधे सुद्धा तुम्ही ही सेवा आम्हाला उपलब्ध करू शकाल तर खूप खूप धन्यवाद हो हो थॅ नक्की नक्की थँक्यू थँक्यू